या प्रश्नाचं उत्तर जर तसं म्हंटलं तर मला पूर्णपणे सांगता येईल नाही नैसर्गिक जर म्हंटलं तर मला वाटते की झाडांबद्दल जर तुमचं म्हणणं असेल तर नैसर्गात तर झाडंच असतात आणि व्यवसायाबद्दल म्हंटलं तर मग झाडांचा व्यवसाय खूप चालते आजकाल म्हणजे जे फर्निचर वगैरे लोकं बनवतात ते म्हणजे आजकाल लोकांना नॅचरली जे यूज होणारे प्रोडक्ट्स आहेत तेसंच आवडतात तर फळांशी फुलांशी बनलेले परफ्युम्स म्हणू किंवा मग कोणते मेकअपचे प्रोडक्ट म्हणू जे की आपल्या त्वचेला चांगले असतात कोणचे साईड इफेक्ट नसतात ज्यांचे तर अशा प्रकारचे खूप सारे प्रोडक्ट्स लोकं बनवतात